खरं आहे लॉकडाऊनमध्ये लोकांनी मोबाईल आणि लॅपटॉपचा जास्त वापर करायला सुरवात केली आहे आणि ऑनलाईन शालेय शिक्षण करण्यामध्ये याचा फार मोठ्ठा वापर झालेला आहे आणि त्याची फार मोठी मदत पण झालेली आहे कारण त्याशिवाय शिक्षकांना लॉकडाऊनच्या काळामध्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोचणं हे फार अवघड झालं असतं आणि मोबाईलच्या मदतीनं कॉम्प्युटर्सच्या मदतीनं यामुळं शिक्षण हे काही प्रमाणात का होईना हे चालू ठेवण्यास मदत झाली आणि घरून या काळामध्ये सुद्धा काम करता यायला लागलं अनेक जणांना परंतु घरातनं काम करण्याचा अनुभव सुरवातीला लॉकडाऊनच्या काळामध्ये सुखद वाटला चांगला वाटला परंतु घराचं ऑफिस हे होत नाही किंवा घराची शाळा ही करता येत नाही कितीही केलं तरी त्या त्या गोष्टीचं महत्व असतं आणि तिथं एक ज्याला आपण म्हणतो की काम करण्याची संस्कृती वर्क कल्चर असतं आणि त्याच्यामुळं घरामध्ये तुम्ही त्या पद्धतीनं तुमचं काम हे तितक्या एफिशिएंटली तितक्या चांगल्या पद्धतीनं करू शकालच असं नाही तेव्हा काही काही बाबतीमध्ये काही काही वेळेला असा अनुभव आला की घरून काम करणं हे काही तितकंसं सुखद नाही किंवा तितकंसं आपण काम कामाला न्याय हे देऊ शकत नाही खास करून आमच्यासारख्यांना जे शिक्षकी पेशामध्ये आहे त्यांना ऑनलाईन ॲपचा वापर करून झूमसारख्या वेगवेगळ्या मिटिंग घेण्याच्या साधनांचा वापर करून देखील आम्ही शिकवण्याचा प्रयत्न केला परंतु मुलांपर्यंत जे फेस टू फेस ज्याला आपण म्हणतो प्रत्यक्ष समोरासमोर जेवढ्या प्रभावीपणे शिक्षण देता येतं शिकवता येतं ते या ह्याच्यामध्ये जमत नाही एक आहे की याचा फायदा हा होतो की तुमचं शिक्षण थांबत नाही किंबहुना जे शिक्षणाचे वेगवेगळे रिसोर्सेस आहेत ते तुम्हाला ऑनलाईन माहीत करून घेण्यामध्ये किंवा ऑनलाईन शिकण्यामध्ये याची फार मोठी मदत होते आणि झाली पण परंतु प्रत्यक्ष समोरासमोर किंवा ऑफिसमध्ये बसून जे काही काम होतं लोकांचंही होतं आपलंही होतं ते काम करण्यामध्ये मात्र घरून काम केल्यामुळे मर्यादा येतात आणि म्हणून हा जो अनुभव होता तो थोडासा संमिश्र होता चांगलाही काही प्रमाणात होता आणि काही प्रमाणामध्ये असं पण वाटलं की असं होता कामा नये